असं आहे का अच्छा हॅलो हा केलं आहे हॅलो मला फ्रीज खरेदी करायचं आहे आपल्या शॉपमध्ये कोणकोणत्या कंपनीचे फ्रीज आहेत हो आणि मग त्यामध्ये मला श क्य त्याचं स्टोरेज क्षमता असणारे पन्नास लिटर शंभर लिटर दीडशे लिटर याची माहिती मला मिळेल काय आणि ते कोणत्या कलरमध्ये उपलब्ध आहेत ते पण द्या आणि कोणकोणत्या कंपनीचे फ्रीज आपल्याकडं उपलब्ध आहेत हा किंगस्टार किंगस्टानची वॉरंटी किती आहे त्याची स्टोरेज क्षमता किती आहे आणि वेगवेगळे मॉडेल या संदर्भातली मला माहिती हवी आहे आणि त्याची प्राईज पण माहिती असणं आवश्यक आहे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या कंपन्याचे फ्रीज त्याची स्टोरीक क्षमता आणि त्यांची प्राईज मला परवडणारा फ्रीज मी आपल्या शॉपमधून खरेदी करू इच्छितो